हॅलो स्विगीमधून बोलता आहे का मी व्यंकटेश बोलतोय मी काल तुमच्या ॲपद्वारे राजाराम हॉटेलमधून काहीे खाण्यापिण्याच्या वस्तू मागवलेल्या पण काही कारणास्तव मला त्या रद्द कराव्या लागल्या तर मी ते रद्द करण्याचा त्यांना फोनपण केलेला आणि ती ऑर्डरपण रद्द झाली आणि ती डिलिव्हरपण नाही झाली पण त्यासाठी मी जे ॲडवान्समधे तुम्हाला पैसे पे केले होते ते तुम्ही तुमच्या म्हणजे ॲप प्लॅटफॉर्मवर किंवा कसं रिफंड करायचं त्याबद्दल जरा सांगा आणि कशी ते मज् तुम्ही जसं सांगाल तसं करतो मला जशी ते रिफंड करण्यासाठी एखादी जर लिंक असेल तर ती मला व्हॉटसअपला पाठवा आणि लवकरात लवकर जे माझे पैसे मी तुम्हाला ॲडवान्समध्ये दिले होते ते मला परत करा जेणेकरून म मी पुन्हा भविष्यातपण तुमच्याकडून ऑर्डर करत राहील आणि माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास बसेल धन्यवाद